नमस्कार मला तुमच्या इथून दोन पॅकेट्स रसमलाई आणि एक पॅकेट आलू चाट मागवायचा आहे साधारण किती वेळामध्ये मला हा पदार्थ हे मिळतील डिलिव्हरी होईल आमच्याकडे आणि काय कॉस्ट पडेल ते सांगू शकाल का आणि त्याच्या शिवाय तुमच्याकडे आणखी काय काय चांगलं मिळतं तेही सांगितलंत तर बरं पडेल म्हणजे मग मला आणखीन काही ऑर्डर करायचं असेल तर तेही मला सांगता येईल